लहानपणी आम्ही धावायला जात असतो धावायला जायसाठी आम्ही पुन्हा दोन तीन मैत्रिणी गोळा करून एक ठरवत असतो की उद्याला किती वाजता जायचं उद्याला जायचं म्हणजे मग पाच वाजता जायचं पाच वाजता जाऊन मग सगळ्यांना सकाळी उठून सकाळी आलाराम लावून ठेवत होतो आम्ही आलाराम वाजला की आम्ही पाच वाजता उठलो की आम्ही सकाळी धावायला जात होतो धावायला निघण्यासाठी माझ्याकडे चांगल्या कंपनीचे शूज पण होते शूज आणि नाईट ड्रेसवर शूज सॉक्स घालून आम्ही धावायला जात होतो माझ्या पाच मैत्रिणी होत्या पुनम सविता माधुरी आणि सीमा आणि पुन्हा विभा ह्या पाच मैत्रिणी होत्या या पाच मैत्रिणी सोबत आम्ही सकाळला पाच वाजता बरोबर धावायला जात असतो तिकड तिकडून आल्यानंतर आम्ही पाच वाजता पाच ते साडेसहा वाजेपर्यंत आम्ही तिकडून धावून ग्राउंडवर जाऊन आम्ही साडेपाच साडेसहा वाजेपर्यंत वापस घरी येत होतो घरी आल्यानंतर आम्ही मग ब्रश चहा नाष्टा झाल्यानंतर आम्ही पुन्हा खेळायला जात होतो आम्ही सात आठ वाजता आणि सात आठ वाजता मग पुन्हा आमचं नाष्टा सकाळचा नाष्टा झाल्यावर आम्ही पुन्हा खेळायला जात होतो पाचजणी ह्या आमच्या पाचजणीचा ग्रुपच होता खेळायला खेळायसाठी